होय म्हणजे मी बनवलेले सगळे पदार्थ चांगले होतात असं बरेच जण मला म्हणतात जसं मी बनवलेलं चिकन किंवा मी बनवलेलं मटण माझं खूप स्पेशल आहे जसा मी बनवलेला पुलाव किंवा बिर्याणी आत्ताच मी परवा दिवशी जो पुलाव बनवला तेचि अशी खासियत म्हणजे इतरांपेक्षा अतिशय सुंदर आणि वेगळी चव का असते तेला तर एक म्हणजे माझी आई एक वेगळा मसाला जो घरगुती मसाला खडा मसाला बोलतो आम्ही तेला तो एक तयार करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापुरी एक मसाला आहे आमच्याकडे जो मी त्या हेच्यामध्ये घालून तिला चांगली चव आणण्याचा प्रयत्न करतो जसं मटन जर बनवत असेल तर मटण बनवताना मटणासाठी लागणारा जो कांदा आणि खोबऱ्याचं वेगळं वाटण असतं ते जर तेलामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने परतलं आणि त्याच्यात जर मटनाला फोडणी दिली तर तेचि चव अप्रतिम लागते म्हणजे अतिशय सुंदर लागते त्याच्यात वापरण्यात जा जाणारे वेगवेगळे मसालेपेक्षा मी आवर्जून तेच्यात एक भाजीचा मसाला टाकतो आम्ही जो घरगुती भाजीचा सेप्रेट मसाला बनवतो तो टाकतो आणि त्याला येणारी चव ही कुठेही तुम्हाला दिसणार नाही अतिशय सुंदर अतिशय चांगल्या पद्धतीचं ते ते मटन झालेलं असतं आणि कुणीही ब बोलणार नाही की हे मटन मी घरगुती बनवलं किंवा घरात बनवलंय सगळे म्हणणार की बाहेरूनच आणलेलं आहे जशी मच्छी मी बनवतो मी फक्त तेलामध्ये मच्छी टाकून कांदा खोबरं आणि मिरची फक्त तेलावर तिखट आणि हळद टाकून फ्राय करतो पण ती पण अप्रतिम अत्तिशय चांगली चव असते बिर्याणी जर बनवायची झाली तर बिर्याणीचा मसाला आम्ही घरगुती स्पेशल असा वेगळा मसाला बनवतो जी माझी आई स्वत बनवत असते तो मसाला बिर्याणीत जर टाकला आणि बिर्याणीमध्ये कलर टाकला तर माझी बिर्याणी अतिशय चांगली अतिशय सुंदर होते माझ्या बिर्याणीला कुणीही नावं ठेवणार नाही अप्रतिम बिर्याणी होते आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा जेवढ्यांनी बिर्याणी माज्या हातची खाल्लेली आहे त्यांनी सगळ्यांनी नावाजलेली बिर्याणीय मी सत्त म्हणजे स म्हणजे सगळ्यात चांगली चव सर्वोत्कृष्ट बर बिर्याणी बणवतो